मला लहानपणापासून स्वयंपाकाची खूप आवड अस् आहे आण् माझी त्यासाठी खूप इच्छा होती की मी भविष्यात एखादं हटेल सुरू करावं आणि मी एक हॉटेल सुरू केलं त्यामध्ये विशेषत मालवणी पदार्थ म्हणजे घावणे पुरणपोळी म्हणजे महाराष्ट्रीयन ह्यांचा बाब सुरू केल् हे पदार्थ हॉटेलमध्ये सुरू केले आणि मी बनवलेलं हॉटेलमधलं पहिलं पदार्थ म्हणजे पुरणपोळी आणि खरंतर मला स्वत ला पुरणपोळी खूप आवडते आणि जेव्हा मी पुरणपोळी बनवली आणि ती ग्राहकांना विकली तेव्हा त्यांच्याकडून मिळणारा मिळणारी प्रतिक्रिया ही म्हणजे खूपच सुंदर होती की जसं की त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता त्यांना आवडणारा पदार्थ त्यांच्या ताटात बघितल्यावर त्यांना जो आनंद होत होता ते पाहून मला खूप समाधान मिळत मिळालं होतं आणि ग्राहकांकडून प्रतिकिया उत्तम मिळत असल्याने मला अजून खूप जास्त हुरूप मिळाला मला इस्पिरेशन मिळालं आणि त्यामुळे मी हॉटेलमध्ये नवीन नवीन पदार्थ बनवण्यास ही सुरुवात केली पण पहिलं पहिला पदार्थ हा पुरणपोळी त्याच्यामुळे मला माझा आत्मवित्वा आत्मविश्वास खूप वाढला ग्राहकांच्या प्रतिक्रियेमुळे आणि त्यांच्याकडून खरंच खूप सकारात्मक प्रतिक्रिया आल्या जसं की खूप जण पुन्हा पुन्हा भेटून सांगत होते की तुमच्या हाताला खूप जास्त चव आहे किंवा त्यांना पुरणपोळी किती आवडते आणि ती बाहेर मण त्यांना हवी तशी मिळत नसल्याने त्यांचा हिरमोड व्हायचा त्यांना मी बनवलेली पुरणपोळी आवडली आणि त्यांनी खाल्ल्यावर त्यांना जे समाधान मिळालं त्याबद्दल त्यांनी माझं भरभरून कौतुक केलं आणि तो माझा अनुभव हा खूप खूप म्हणजे खूप अविस्मरणीय होता